नमस्कार मित्रांनो मी प्रत्यय पीक विमा प्रात्यक्षिक दुष्काळ पूर कीटक व रोग यासारख्या जोखमीपासून कशी मदत व्हावी हे मी सांगणार आहे दुष्काळ दुष्काळ हा मराठवाड्यातील एक सर्वात मोठे दु ख आहे दुष्काळ हा मराठवाड्यात दर वर्षीच पडतो दुष्काळामुळे हजारो शेतकरी फाशी घेतात सर्वात जास्त महाराष्ट्रात फाशी यवतमाळ जिल्ह्यात घेतात यवतमाळ जिल्हा हा फाशी घेणाऱ्यांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो आहे तेथील स्थिती सुधारण्यासाठी शे शासन खूप प्रयत्न करत आहे पीक विमा कंपन्या शासन एन जी ओ मात्र तिथला काय फाशी घेण्याचा कमी होत नाही दुष्काळसुद्धा कमी होत नाही आणि पूरस्थिती शेतकऱ्याचं एकतर पाणी नाही पडलं म्हणून सुुद्धा पीक जातं आणि पूर आला म्हणून सुुद्धा पीक जातं दोन्ही पण होतात आणि एकीकडे एक तर एक पाय तळ्यात तर एक पाय मळ्यात शेतकऱ्याचं असं होतं आहे कीटक आणि रोग यासारख्या जोखमी शेतकऱ्यांच्या मुळावरच बेतून राहतात शेतकरी हे शेतकरी हे खूपच कठीण परिस्थितीतून दिवस काढतात व पीक विमा कंपन्या त्यांची फसवणूक करतात आणि वेळेवर त्यांचा हप्ता देत नाही त्यांची मदत करत नाहीत आणि खूप साऱ्या सं अशा काळजी घ्यायला लागतात शेतकऱ्यांना व सर्व काळजी घेऊन शेतकरी पुढे जोखमीला पुरेपूर जातात पीक विमा कंपन्या खूप मदत काही कंपन्या मदतसुद्धा करतात आणि शेतकऱ्यांना काही कंपन्या मदत करत नाहीत कव्हरेज मी कव्हरेज घेत आहे दुष्काळी पूर कीटक आणि रोग यासारख्या जोखमींची कमी करण्यासाठी कशी मदत करावी दुष्काळ दुष्काळ हा कमी करण्यासाठी शेतकऱ्यांना अनेक योजना सरकारने आणलेल्या आहेत त्यापैकी एक म्हणजे पाणी अडवा पाणी जिरवा पाणी अडवा पाणी जिरवा ही संकल्पना देवेंद्र फडणवीस यांनी दोन हजार चौदा साली महाराष्ट्रात आणली दोन हजार चौदा साली आणून त्यांनी अमलातसुद्धा आणली काही दुष्काळ व दूर गेला काही भागात स्थिर राहिला आणि पूर परिस्थिती पूर परिस्थिती शेतकऱ्यांना खूपच वेळा लाव वेडावून लावत आहे पूर परिस्थिती ही आटोक्याता येत येऊ शकत नाही ती निसर्गाच्या भरवशावर आहे एकतर शेतकऱ्याचं पाण्यावाचून पीकसुद्धा जातं आहे आणि पाण्या पाण्याहूनही जातं आहे कीटक आणि रोग बस